भारतामध्ये सहलीला जाण्यासाठी बरेच ठिकाणं आहेत तसेच पावसाळ्यामध्ये लोकं वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणीपण सहलीसाठी जातात सहलीसाठी जाण्यासाठी बाईकची सर्वोत्तम कंपन्यांमध्ये बऱ्याच कंपन्या येतात पण मध्यमवर्गाच्या लोकांना परवडणारी आणि त्यांना काहीही जरी बाईकची अडचण सहलीमध्ये आली तर ती अडचण दूर करणारी तिचे सर्व स्पेअर स्पार्ट्स आणि मेंटेन्स होणे कंपनी पाहिलं तर एक होंडा कंपनी आहे होंडा कंपनीची शाईन गाडी आणि युनिकॉन या दोन गाड्या सध्या फार प्रचलित असून कुठंपण प्रवासासाठी शंभर दोनशे किलोमीटर जाण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं त्या गाड्यांचा उपयोग घेता येतो कुटुंबासमवेत तसेच मित्रांसमवेत जाताना होंडा कंपनीच्या गाड्या या खूप चांगल्या आहेत याचे कारण हे एकच आहे की रस्त्यामध्ये काही जरी बिघाड झाला तर या गाडीचे मेकनिक्स किंवा या गाडीला ला गाडीला लागणारे काहीही स्पेअर पार्ट्स हे सहजरित्या सर्वत्र उपलब्ध असतात रॉयल इन्फिल्ड ही पण एक कंपनी खूप मोठी आहे पण हिचे स्पेअर पार्ट्स प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये उपलब्ध नसल्याकारणाने या गाडीला जर काही बिघाड झाल्यास ही गाडी पुढे जाऊ शकत नाही पण होंडा कंपनी हिरो कंपनी हिरोची स्प्लेंडर पॅशन पॅशन प्रो या गाड्या ज्या आहेत या गाड्या सर्वोत्तम पद्धतीने सहलीसाठी उपयोगामध्ये आणल्या जातात ज्याच्यावर मित्रांसमवेत आणि कुटुंबासमवेत सर्वत्र हे फिरायला जाता येते आणि यांचे स्पेअर पार्ट्स काही जरी बिघाड झाला तरी लवकरात लवकर छोट्यातल्या छोट्या गावामध्येपण उपलब्ध असू शकतो त्यामुळे या गाडी ला सर्वात जास्त मागणी आहे आणि राहिली गोष्ट बाईकच्या क्लबची स्वतःचा बाईकचा क्लब हा रॉयल इन्फिल्डचा एक आहे आणि हार्डली डेव्हडसनचा एक आहे त्याच्यामध्ये हे लोकं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या सहली ग्रुपमध्ये करत असतात